पाण्याचा प्रवाह कमी असल्यावर आम्ही ते पहिलं तपासू ते कशा अशा प्रकारे आम्ही तपासू की ते पहिलं प्रवाह कमी आहे किंवा का त्या नळामध्ये काय अडकलं आहे की नाही ते पहिलं पाहू आणि त्यानंतर जो काय प्रॉब्लेम आहे तो आम्ही लवकरात लवकर सॉल्व करायचा प्रयत्न करू आणि आमच्याकडून नाही झाल्यास मग आम्ही ते जलप्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फोन करू आणि त्यांना सांगू की पाईपलाईनमध्ये काय खराब आहे की नाही ते त्यांना चेक करण्यास सांगू आणि एक त्यांच्या आणि तसं न झाल्यास आम्ही एक लेखी तक्रार करू सर्व जण शेजारी आम्ही सर्व जण तपासून ते त्याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घेऊन ते आम्हाला तो पाण्याचा प्रवाह कमी आहे तो लवकरात लवकर तो प्रॉब्लेम सॉन सॉल्व होण्यासाठी त्याची साफसफाई नळाची किंवा पाईपची ती वेळेवर करण्यास त्यांना सांगू आणि आम्हाला उच्चदाबाने पाणी कसं मिळेल याची त्यांच्याकडं आम्ही तक्रार करू याचबरोबर जे अधिकारी वर्ग आहे त्यांच्याही या गोष्टी आपण कानावर घालू तसेच आपले जिल्ह्यातील खासदार असतील आमदार असतील त्यांना या गोष्टी आम्ही सर्व पो सांगू की बाबा स्वयंपाकासाठी जर आम्हाला जर पाणी मिळत नसेल तर त्याचा त्रास खूप होतो आहे लहान मुले घरात आहेत मुले आहेत आणि ते स्वयंपाकाशिवाय ते किंवा जेवणाशिवाय ते राहू शकत नाहीत लहान मुलं त्यामुळे आम्ही लवकरात लवकर त्यांना कारवाईसाठी सांगू